आमच्या घरी नाही का वालाच्या वालाच्या शेंगाचा वेल लावला वेल लावला आणून वांग्याची झाडं पुन्हा हे नाही का चक्रीचे चक्रीचं झाडं जास्वंदाचं झाड लावलं आहे हं जास्वंदाचं झाड चक्रीचं झाड आणि पुन्हा नाही का बाई कुंदाचे फुलं ह कुंदाचे फुलं पपईचे झाड हे का म्हणते त्याला आपले गुलदस्ते नाही बनवत होत का आपण कुंदाचे कुंदाचे लावले आणून त्या चिवटीच्या भाज्याबीज्या म्हणते त्यावाल्या त्याचे गिले वेल लावले आम्ही न मग काय कळते पपईचा तुरीचे गी झाडं लावले होते न बाई आम्ही नेऊन घरी मग पोपटीच्या शेंगाचा पोपटीचे धणे मग पोपटीचे शेंगा लिंबाचं झाड लिंबाचे झाडं पुन्हा काणेराची काणेराचे झाड गुलाबाचे गुलाबाचे गुलाबाचे लावले आंब्याची लावले झाडं गुलाबाची आंब्याची झाडं लावले आणि याच्या ह उ माय मुंगण्याच्या शेंगाचे झाडं मुंगण्याचे शेंगा वालाच्या ले लावले आम्ही काय कळते